मला घरात बसून खेळायला जे खेळ आवडतात त्यामध्ये सर्वात जास्त कॅरम कॅरम हा जरी घरात बसून खेळ असला तरी त्याच्यात हातापायाचे जे काय मुवमेंट होते आणि जे मजा येते ते बाकीच्या याच्यामध्ये मला असं वाटतं थोडी कमी येते त्याचबरोबर जी सापशिडी वगैरे आहे तर ते असं आम्ही चिंचोके जे राहतात त्यांचा उ उपयोग करून ते खेळत होतो सापशिडी की एक घर दोन घर अशा पद्धतीनं सोबतच जर आपल्या लेवलचा माणूस भेटला किंवा एकदम शांत वगैरे भेटला कधीकधी त्याच्यासोबत बुद्धिबळ चेस आहे ते पण खेळतो पण चेसमध्ये ना खूप वेळ लागते समोरचा व्यक्ती पण तेवढा विचार करते आणि मग कधीकधी थोडासा बोर होतं त्यामुळे चेस थोडासा हे करतो पण चेस पण खेळायला खूप आवडते आणि जर नवीन कोणी असलं त्याला हरवायला खूप लवकर मजा येते त्याचबरोबर लुडो लुडो पण आवडते आणि ज्या काही असे गोट्या वगैरे असतात जसं वाघ बकरी किंवा असे या प्रकारचे जे काही असतात ते पण खेळायला खूप आवडते आम्हाला आणि हे खेळ आहेत याचबरोबर दुसरं काही जसं प पत्ते वगैरे असतात कॅट वगैरे ते ते पण आम्ही खेळत असतो याच्यामध्ये चोर पोलीस वगैरे किंवा अशा टाईपचं किंवा जोड्या जुड्या लावणं किंवा पत्ते लावणं असं म्हणतात त्याचा पण आम्ही कधी कधी आस्वाद घेत असतो